जेव्हा नवीन पदार्थ करतो करायचा असतो तेव्हा तर सर्वात आधी मी यूट्यूबला रेसिपी बघते आणि कोणते कोणते वस्तू आपल्या घरी आहेत की नाही ते बघते ते सर्व वस्तू मार्केटमधून घेऊन येते नंतर मी त्या रेसिपीला सुरुवात करते यूट्यूबला विडिओ बघून रेसिपी करण्याकरिता स्टार्ट करते कधीकधी यूट्यूबला बघितलेल्या रेसिपी जमतात तर कधी नाही जमत पहिल्यांदा ट्राई केलेल्या थोडे फार बिघडतात पण एक्स्पेरिअन्स येऊन जाते ते कशा होतात नाही होत त्या सर्व आपल्याला यूट्यूबला बघून एक एक्स्पेरिअन्स येऊन जातो आणि नंतर आपण त्या वस्तू ट्राई केलेल्या तर त्या व्यवस्थित जमून जातात